हां बोला

अहो तुमच्या म तुम्ही एक महिन्याची पाठीमागं सुट्ट्या काढले होत्या आता तोंडावर परीक्षा आल्यात त्यामुळं आत्ता सुट्टी नाही देऊ शकत बरं बरं चालते आहे एक दिवसाची सुट्टी मिळेल हां हां हां ते काय हे नाही तुमची मुलगी हुशार आहे अदिती व्यवस्थित अभ्यास असतो तिचा पूर्ण चालतं हां हां चालते आहे ठेवा मग